अझं प्राथमिक शिक्षण हे म्युन्सिपॅल्टीच्या शाळेत झालं तरी सुद्धा शाळेत एक छोटंसं वाचनालय होतच आमची शाळा ही सरकारी शाळा होती मराठी मुलांची मॉडेल शिक्षण शाळा असं त्याचं नाव होतं म्हणजे सरकारी अनुदनावर चालणारी मग ग्रामपंचायतची शाळा पण तरी सुद्धा कसं होतं शिक्षक लोकांनी हौसेनं काही पुस्तकं विकत घेऊन ते एक छोटंसं वाचनालय तिथं केलं होतं आणि सुदैवानं माझ्या ज्या शिक्षिका होत्या त्या माझ्यावर खूप प्रसन्न होत्या आणि त्यांनी मला पुस्तकं वाचायला प्रवृत्त केलं होतं मी भाषण करायचो किंवा मी काही लिहून त्यांना दाखवायचो निबंध लिहायचो म्हणून माझ्यावर प्रसन्न होऊन त्यांनी मला वाचनाची आवड लावली प्रसंगी स्वतःच्या नावावर पुस्तकं घेऊन त्यांनी मला वाचायला दिली त्यातली काही पुस्तकं मला आठवतात श्रीमान योगी स्वामी ही पुस्तकं त्यानी स्वतःहून दिली होती आणि लहानपणी मी ही वाचली श्रीमान योगी स्वामी राधेय कौंतेय या सगळी पुस्तकं लहानपणी वाचली त्याचा मला खूप फायदा झाला उपयोग झाला माझी वैचारिक बैठक तयार झाली आणि पुस्त वाचनाविषयी आवड निर्माण झाली तर शा शाळेतील वाचनालय आणि लहानपणी वाचलेली पुस्तकं ही आपल्या आयुष्यभर साथ देतात आणि एक वैचाराची बैठक निर्माण करतात आणि एक वेगळीच अनुभूती आपल्याला आयुष्यभर राहते पुस्तकं ही नेहमीच आपल्यासोबत असतात आणि मूक मित्र असतात ते काही बोलत नाहीत कधी रुसत नाहीत तर आपल्याला सोबत करत असतात त्यामुळं मला खूप आवडतात पुस्तकं आणि लहानपणीची पुस्तकं मला अगदी आवर्जून आठवतात तेच मी सांगितले ना राधेय कौंतेय श्रीमान योगी आणि कर्णावरती लिहिलेलं अनेक ब म्हणजे खू खूपशी पुस्तकं होती शिवाय शिवाजी महाराजांच्यावरती चरित्र लेखनाची पुस्तकं आमची शाळेत ठेवली जात होती त्यामुळे मुलांचं चरित्र चांगलं व्हावं मुलांनी आदर्श घावा असाच त्याच्यामागचा उद्देश होता